हॅलो बोला ना हा हा सर बोला ना वेदांत टेलर बोलत आहे हा सर बोला ना अच्छा हा हो हं म्हणजे कशा पॅटर्नमध्ये पाहिजे सर तुम्हाला

अच्छा त्यानुसार तुम्हाला हा अच्छा सर किती स्टुडंट आहे आपले

पन्नास ते साठ म्हणजे हा सर मी सांगू तर शकतो पण ते कसं आता माहीत आहे का तुमची पन्नास ते साठ जे विद्यार्थी आहेत त्यांची काही काहीजणांचं वेगवेगळं असेल ना म्हणून त्यानुसार त्यानुसार त्यांचं शिवावं लागेल म्हणजे कॉसच्युम वगैरे त्यानुसार वेगवेगळं लागेल हा हा हा हा ठीक आहे हा सर पाच ते सहा हो होऊन जाणार पाच ते सहामध्ये आता कसं हो पंचवीस दोनशे पन्नास हो अडीचशे मीटर समजा हे बघा सर आता तुम्ही पन्नास विद्यार्थी एकदम देत आहेत तर आता आपण तसं माझी फी अशी अडीचशे रुपये पर शर्ट आहे पण आता तुम्ही जर पन्नास हे करता आहे तर आपण जास्तीत जास्त दोनशेला लावू एक शर्ट हा आणि दोनशे आणि तीनशेला पँट असेल तर तो आपण अडीचशेला लावू समजा म्हणजे दोनशे आणि अडीचशे साडे चारशेमध्ये पर स्टुडंट होऊन जाणार तुमचं हो हो एकाचं ना तसं साडेचारशे हा ठीक आहे ना चारशेमध्ये करून देऊ हो वीस हजार हो तसं तुम्हाला कधीपर्यंत पाहिजे पाच ते सहा दिवसात हा हा ठीक आहे सर मी आज येऊन जातो मग तुमच्या स्कूलमध्ये येतो किती काय काय वित द्यायच्या सर्व तुम्हाला लिहून देतो हा बोला ना हा हा हा हा सर ठीक आहे ना मी येतो ते सर्व तुम्हाला हा हा सर ठीक आहे ना त्या गोष्टी आपण करून घेऊ मग मी येतोच मग हा सर ठीक आहे हा हा थँक्यू सर हा